कसं आहे की कोणताही निर्णय घ्यायचा म्हटलं की खूप शंका कुशंका निशंका भरपूर मनात तयार होतात तर मला कसं आहे टॅक्टर घ्यायचा होता आणि टॅक्टर घ्यायचा होता तर माझ्या मनात एक कल्पना आली की बा आपण टॅक्टर तर घ्यायचा पण कोण्या कंपनीचा घ्यायचा कसा घ्यायचा आपलं बजेट जे आहे ते कमीमध्ये बसलं पाहिजे म्हणून मी काय केलं एक आमचे मित्र आहेत पांडुरंगभाऊ तर पांडुरंगभाऊला म्हटलं की बा आपल्याला टॅक्टर घ्यायचा आहे त्यांचा सल्ला घेतला तुमच्याकडे टॅक्टर आहे म्हटलं तर तुम्ही योग्य ते मार्गदर्शन करा म्हटलं बा टॅक्टर कसा घ्यायचा काय घ्यायचा तर ठीक आहे म्हणे जाऊ म्हणे म्हटलं आपल्या आहे म्हटलं एक टॅक्टर तो पाहून घेऊ कारण की कसं आहे की आपल्याला कमी बजेटमध्ये पाहिजे म्हटलं टॅक्टर कमी बजेटमध्ये टॅक्टर पाहिजे म्हटल्यावर मी माझ्या एका मित्राचा टॅक्टर विक्रीसाठी होता विक्रीसाठी टॅक्टर पहायचा म्हणून आम्ही त्याच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर तो तर काही घरी नव्हता तो घरी नव्हता पण कसं आहे की त्याचं घरचे लोकं घरी होते घरचे लोकं घरी होते तर त्याच्यानी म्हणजे असा निश्चय झालाच होता की बा आपल्याला विकायचा आहे त्याच्यामुळे त्याची ट्रॅक्टरची चावी जी आहे ती घरी ठेवलेली होती घरी ठेवली असताना मग ते घरचे लोकं म्हणे मग चावी आहे म्हणे तुम्ही चालवून पाहू शकता खात्री करून पाहू शकता त्या हिशोबानं आपण टॅक्टर घ्यायचं समजा चावी घेऊन चालवून पाहिला तर तो म्हणे की बा नाही हे टॅक्टर आम्हाला पसंत नाही आहे पसंत नाही म्हटल्यावर म्हटलं कसं करावं काय करावं आता नंतर मग दुसरा ट्रॅक्टर पहायला गेलो तो पण पसंत आला नाही तर मग एक काम करा म्हणे बा आता कसं जुनं घेतल्यापेक्षा नवीनच चांगलं असते नवीन चांगलं असते त्या हिशोबानं मग नवीनच घ्यायचा सल्ला त्याने दिला आणि नवीनच टॅक्टर मी खरेदी केला